विद्यार्थी उच्चशिक्षण महाविद्यालयासाठी अनेक ठिकाणी जात असतात त्यांना आप आपल्या इच्छेनुसार कुठेही आपलं उच्चशिक्षण घेता येते पण असे काही विद्यार्थी असतात की ज्यांना बाहेरगावी शिकायला आवडते आणि त्यांच्या घरून परवानगीसुद्धा मिळते ते विद्यार्थी बाहेरगावी जाऊन शिकतात ज्यांना फक्त शिक्षणाची गरज असते ते आपल्या गावात राहूनसुद्धा आपलं शिक्षण पूर्ण करू शकतात बाकी विद्यार्थ्यांना ज्यांना बाहेरगावी जायची इच्छा असते ते जातात त्यांच्या आवडीनुसार ते बाहेरगावी शिकतात त्यांनी निवाळ निवडलेले बरेच क्षेत्र असतात जसे की विज्ञान विज्ञान वैज कला आय टी आय कृषी असे बरेच बरेच निवडलेले त्यांचे क्षेत्र असतात जास्तीत जास्त जणं इंजिनीयरिंगसाठी जातात कोणी विज्ञान घेऊन बी ए करून आपले शिक्षण पूर्ण करतात असे बरेचसे क्षेत्र कोणी निवडते कोणी आपल्या गावात राहून काम पूर्ण करते तर कोणी बाहेरगावी जाऊन करते